न हां नमस्कार ताई आपल्याला आज पुण्याला जायचं आहे तर आपल्याला कोणत्या प्रकारची रेल्वे लागू शकते कां ताई मा मला पण ठीक वाटत आहे पण माझं असं म्हणणं होतं की आपण व वंदे भारतने पुण्याला गेलो असतो आणि तिथे दगडूशेठ बघून त्याच्यान दग दगडूशेठचं दर्शन घेऊन त्यानंतर आपण मुंबईचा प्रवास पुढे केला असता ठीक आहे चालेल ताई मग आपली तिकीट बुक करा लवकरच रेल्वेचे